हॅलो प्रताप गॅस एजन्सी का हां सर मला ते गॅस ट्रान्सफर करायचं होतं आम्ही अगोदर मध्यप्रदेशला राहायचो आता महाराष्ट्रात आलो मध्यप्रदेशमध्ये इंदोरला असायचो आम्ही तर आम्हाला ते बदलत महाराष्ट्रात तिथे हे करायचं होतं वर्ध्यामध्ये तर थोडी माहिती मिळू शकते का हा सर आमचा अगोदर एच पीच गॅस होतं हां ग्राहक आय डी का अच्छा ठीक आहे दोन मिनटं सर पाच सहा सात आठ दोन नऊ एक शून्य पाच हा माझा ग्राहक आय डी आहे सर अच्छा त्यासाठी डॉक्युमेंट्स अधिक काय काय लागतील सर आधार कार्ड काय हां आत्ताचं आहे जाय ना पत्ता आहे अपडेट पण केलं आहे हां अधिक सर वीज बिलाची पावती अच्छा ठीक आहे ना सर मोबाईल क्रमांक पाहिजे का अच्छा सात शून्य सात शून्य आठ दोन आठ दोन आठ दोन हा माझा मोबाईल नंबर आहे अच्छा ओ टी पी पाठवताय काय ठीक आहे दोन मिनटं हां ओ टी पी आला आहे सर एक नऊ दोन सात हा आहे सर ते आत्ता मै इथे राहतो आर्वी रोडवर ते गजानन मं गजानन मंदिरजवळ असतो तिथे ते ट्रान्सफर करायचं होता ओक्के सर ठीक आहे

अच्छा निलेयम बंगला दोन नंबर गजानन मंदिरजवळ आर्वी रोड वर्धा अच्छा ठीक आहे सर फोर फोर टू झिरो झिरो वन हा माझा पि पिनकोड आहे